सगळ्यात आधी बैलबंडी आली आहे बैलबंडीमध्ये खूप क जास्त बैलांना त्यांच्यावरती खूप जास्त ओझं वगैरे राहायचे तर बैलांना खूप जास्त त्रास व्हायचे आता बैल बैलांना त्रास व्हायचं तर म्हणून आता शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर्स आलेले आहे ट्रॅक्टरवरून ब शेतकऱ्यांचे बरेच कामं होऊन जातात आणि ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांना खूप जास्त सोपं झालेलं आहे शेती वगैरे करायला त्यांना कुठल्याच गोष्टीचा त्रास होत नाही काही नाही आणि बैलबंडी जे असते ते ओझं घेऊ घेऊ बैल बैलाचे खांदे पाय वगैरे दुखायला लागतात कारण की त्यांच्या त्यांच्या